हा आम्हाला आमची सहल आलेली आहे मी बाहेरगावहून आलेलो आहे तर आपल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी काय काय आहे काय काय सुविधा मिळेल आपल्या रेस्टॉरंटचं टायमिंग किती आहे आपल्या रेस्टॉरंटचं टायमिंग किती आहे

ठीक आहे ठीक आहे आमच्याकडे सर्व अवलेबल आहे आधार कार्ड आहे सर्व डॉकुमेंट आहे आणि किती वाजता यायचं तुमच्या रेस्टॉरंटमध्ये तुमचा बंद होण्याचा टाईम किती आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही मग तुमच्याकडे येत आहोत आम्हाला सर्विस चांगली द्या ठीक आहे आम्ही बाहेरगावचे आहे आपलं रेस्टॉरंट कोणत्या ठिकाणी आहे आम्ही स्वतः येऊ तिथे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद